नमस्कार मी जयश्री देशपांडे समर्थनगर या ठिकाणावर बोलत आहे माझ्याकडे बी एस एन एलचा लँडलाईन फोन नंबर आहे सव्वीस दोनशे बेचाळीस तर या नंबरसाठी ॲटो पे हे चालू करायचं आहे मी सध्या कामामध्ये खूप व्यस्त आहे माझी मुलं शिकायला दुसऱ्या ठिकाणी राहत असल्यामुळं आणि मी सर्विस करत असल्यामुळं मला त्या दोन्हीमधून अजिबात वेळ मिळत नाही आणि मग दरवेळेस बिल भरायचं राहून जाते तर कृपया माझ्या मोबाईल नंबरसाठी आटो पे हे जर तुम्ही सिस्टीम चालू केली तर मला म्हणजे त्या ठिकाणी बिल भरणं सोपं होईल आणि दरवेळी होणारी धावपळ आणि मनस्ताप वाचला जाईल तर कृपया आपण माझी विनंती मान्य करून त्या ठिकाणी माझ्या मोबाईल नंबरसाठी आटो पे हे चालू करावं ॲप आणि त्यानंतर मग तुम्हाला आणि मला दोघांना पण मनस्ताप होणार नाही